मराठीतून किंवा मराठीमध्ये काहीतरी अनुवादित करण्याचा प्रयत्न मी केला आहे तो म्हणजे माझ्या दहावीच्या परीक्षेमध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये इंग्लिशमध्ये प्रश्न असायचा की वरील पॅरेग्राफचे मराठीत भाषांतर करा त्यावेळेसच आम्हाला त्याचं अनुवादन करून अनुवादित करून ते मराठीमध्ये करण्याचा अनुभव आला त्यावेळेस आम्हाला काय व्हाय व्हायचं की इंग्लिशमध्ये कसं उलटे सेंटन्स असतात आणि त्याचा आम्हाला मराठीत करताना फार वेगळा प्रकार व्हायचा म्हणजे आपण ज्यावेळेस आहे म्हणतो तर ते सुरवातीलाच आहे म्हणावं लागतात मराठीमध्ये आपण सगळ्यात शेवटी आहे म्हणतो वा मी खेळत आहे पण इंग्लिशमध्ये म्हणताना पाहिल्यांदा ईज वापरावं लागतं आहे म्हणावं लागतं म्हणून मग ते तसं होतं त्यावेळेस तो अनुभव तसा खराबच होता हं